मला चित्र काढायची सवय लहानपणापासून लागली म्हणजे मी जेव्हा चार पाच वर्षाची होती तेव्हा मला ते रंग मग असं काय तरी रेफरन्स पाहिला की वाटायचं की आता आपण हे काढावं आणि ते प्रक्रियेने मला एकदमच चांगलं वाटायचं आणि असं कॉन्फिडन्स वाढलेला वाटायचा आणि मला घरची लोक पण प्रोत्साहित करायची की चित्र का काढ तू आणि मग ते माझं कुठे सगळ्यांना दाखवायचं आहे कुठेतरी लावायचे तसं पाहिलं तर मी कधीच असं भिंतीवर वगैरे काही असं काही स्क्रेबल केलं नाही आहे मला ज अजूनही आत्ता म्हणजे अभ्यासाची चित्र काढताना पण खूप असं छान वाटतं जेव्हा आपण त्याच्यात रंग भरतो तेव्हा आपल्याला एक असं वेगळ्या ह्याच्यात गेल्यासारखं वाटतं तर नेहमीच मी चित्र काढताना काही तरी रेफरन्स मला असला किंवा असं कुठली तरी घटना असली त्या निगडित मला चित्र काढायला आवडतं चित्र काढल्याने मला खूप छान वाटतं मला त्याच्यातले ते सगळ्या भावना दाखवायला फार आवडतात आणि पेंटिंग पाहिलं तर कधी कधी मला ॲप्स्ट्रॅक्ट पण करायला आवडतं आणि कधी कधी म्हणजे असं कशाच्या तरी निगडीत कोणच्यातरी कॉन्सेप्टवर करायला पण आवडतं आजकाल तर माझं चित्र काढायचं सगळं बंद होऊन मी फक्त मी डेंटिस असल्यामुळे फक्त कॉलेजची म्हणजे त्या डायग्राम्स जे असतात ओरलपात किंवा कशाच्या जनल्समध्ये तेवढंच काढापर्यंत माझी आता मर्यादा झाली म्हणजे हे झालं आहे पण मी हे परत जेव्हा मला वेळ मिळतो जेव्हा मला काही तरी असं एकदम त्याच्याने इन्स्पायर व्हावसं वाटतं काय तरी आयडिया येत आहे तेव्हा मी नक्कीच चित्र काढेन काढते आणि मला अभ्यासाची चित्र काढून पण तसा खूप छान वाटतं ज्या आमच्याकडे ती हिमोसि हिमोफिलिंग आणि युसोफिनील पेन्सिल असते त्याला एचणी पेन्सिल म्हणतात त्याने आम्ही डायग्राम्स वगैरे काढतो पण ते काढूनही मला तसं चांगलंच वाटतं आणि म्हणजे काही तरी कला दाखवल्यासारखं वाटतं आणि त्या क्रिएटिव्हिटीने पण तेवढंच हे वाटतं चित्र काढलं की लहानपणापासून मला असं वाटायचं की मी खूपच म्हणजे मला खूपच असं शांत आणि माझ्या सगळे भावना दाखवण्याचा एक स हे आहे एक सो सोर्स आहे असं हे होतं आणि त्या अजूनही असं आहे तर आत्ता सध्या आलीकडे फक्त मी अभ्यासाची चित्रं काढली आहे पण त्याने पण माझं काय असं हे भावना काय बदलल्या नाही आहे चित्र काढ काढणं तेव्हाही मला आवडायचं आणि आत्ताही मला ते काढून तेवढंच मस्त वाटतं म्हणजे मी पाहिजे तर कोणं दुसऱ्याचे पण काढून देईल ह्याच्यातली पण मला ते पसंत पडतं आणि मला ते थोडं विरंगुळासारखं आहेत तर ठीक